ऑनलाईन शिक्षणानी मुलांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक आणि नकारात्मक बदल घडले आहेत कोविड नाईन्टीनच्या महामारीनंतर शाळा कॉलेजेस बंद झाल्यामुळे अनेक ऑनलाईन क्लासेस वगैरे चालू केलेलेआहेत ज्यामुळे मुलांच्या शैक्षणिक आणि मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर बरेचसे परिणाम झाले आहे शैक्षणिक परिणाम म्हणजे जर ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांना घरबसल्या शिक्षणाची सुविधा मिळाली आहे ज्यामुळे काही मुलांनी स्वतःची शिक्षणाची गति जी आहे ती वाढवलेली आहे तसेच अनेक मुलांना तांत्रिक अडचणी इंटरनेटच्या मर्यादा शिक्षणाचे थेट सोबत अनुभवामुळे शिक्षणाची अडचणी आलेल्या आहेत त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत घट झाली आणि काही मुलांनी शिक्षणाच्या प्रक्रियेत रुचि गमावलेली आहे त्यात मानसिक आणि भावनिक परिणाम म्हणजे ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या एक एकाकीपणा वाढला आहे चिंता आनि नैराश्य वाढलेले आहेत यांसारख्या मानसिक समस्या वाढले आहेत खूप विशेषतः अकरा ते चौदा वर्षाच्या वयातील मुलांमध्ये चिंता आणि नैराश्याचे प्रमाण वाढले आहेत मुलां मुलांना त्यांच्या मित्रांशी थेट संवाद साधता न न साधता आल्यामुळे सामाजिक आणि कौशल्यात घट झालेली आहे जसे की पूर्वीचे लोकं काय करायचे मुलं क्रीडा करायचे श बाहेर ग्राउंडवर खेळायला जायचे परंतु आता ऑनलाईन युग आल्यापासून खूप सारे त्यांनी ऑनलाईन गेम्स वगैरे डाउनलोड करून त्यावरती जास्त वेळ गमवतात गमावलेलं आहे तर आणि कसा हाच आहे की ऑनलाईन शिक्षणाचे मुलांच्या आयुष्यातत अनेक बदल घडले आहेत शैक्षणिक दृष्टिकोनातून काही सकारात्मक बदल घडलेले आहेत मानसिक शारीरिक सामाजिक दृष्टिकोनातून नकारात्मक परिणाम अधिक दिवस दिसून आलेले आहेत